पारंपरिक खेळांचे जतन करणे म्हणजे आपण सांस्कृतिक वारश्याचे संरक्षण करण्यासारखे असते त्यासाठी आपण अनेक उपाययोजना करू शकतो तस जसे शाळांमध्ये समावेश खेळांचा समावेश करणे म्हणजे त्यामध्ये आपण पारंपरिक खेळांचे शिक्ष श शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करू शकतो परत क्रीडास्पर्धांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो अशा अनेक ग कार्यक्रम आपण राबवू शकतो जसे की समाजात जागरूकता निर्माण करणे प्रत्येक कार्यक्रम असतात जत्रा असतात त्यामध्ये आपण खेळांचे हे आयोजन केले पाहिजे प्रत्येक गटासाठी फक्त लहान मुलेच नाहीत तर प्रत्येक वयोगटासाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत मग यासाठी परत आपण डिजिटल माध्यमातून आपण प्रसारही करू शक प्रचारही करू शकतो त्याचा जसं की यूट्यूब आहे सोशल मीडिया आहे वेबसाईट आहेत वेगवेगळ्या त्यामध्ये आपण त्यांचे समाविष्ट करून प्रसा म्हणजे त्याचा प्रचार करू शकतो परत वृद्ध म्हणजे जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी ज्ञानाचं संकलन करणे अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण करू शकतो